माझ्या घरासमोर एक खुला खूप मोठा परिसर आहे आमच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण तिथे फळं लावले पाहिजे फुलं लावले पाहिजे म्हणजे ज जागेला एक वेगळीच रोनक मिळते आणि आम्ही बाहेरून कलम आणलं फळांच्या पपई जाम सीताफळ असे आणि अनेक फुलं कमळ कमळ तर नाहीच लावू शकत पण गुलाब असे खूप सारे आम्ही कलमं आणले आणि लावले तिथे बिना खताने बनवलेले फळं इतके छान लागतात आणि मला आवडतात सुद्धा आम्ही सगळ्यात जास्त आम्ही घरीच लावलेले फळं खात असतो आमच्या घराजवळ खूप सारे फुलंसुद्धा लागते आणि ते फुलं खूप लोकं तोडून घेऊन जातात पण आम्ही त्यांना तोडू नाही देत आम्ही ते असं म्हणजे विकत आणले आणि खड्डा केला खोदलं विळ्याने आणि तिथे झाड लावले रोज त्यांना पाणी द्यायचं त्यांची काळजी घ्यायचं थोडं पाण्याच्या मोसममध्ये तर नाहीच पण असं उन्हाळ्यामध्ये आम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ पाणी देत होतो तेव्हाच आ ते आता इतके मोठे झाले आम्हाला फळं फुलं देऊ शकते त्याच्यामुळे आमचं घरसुद्धा चालते आम्ही विकतोसुद्धा आणि आमचे इथे फळं वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर घेतले सुद्धा जाते आमचं घर एक त्या फळा फुलांच्याच याच्या म्हणजे भरवश्यावर आहे आम्ही त्याच्याच भरवश्यावर आमचं घर चालतात आम ते आमचं सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे फळांचाच आहे आमच्या शेतामध्ये पण आहे आमच्या घरासमोर पण आहे